मला गाण्यामध्ये भावगीत हा प्रकार गायला आवडतो आणि कारण भावगीतामध्ये त्याच्यामधील गाण्यातील अर्थ आणि आशय तर मला खूप आवडतो आणि तो मनाला एक वेगळीच ऊर्जा देऊन जातो